कोव्हिड एकोणीसच्या काळामध्ये आमच्या परिसरामध्ये परिसरात शांतता होती पण भीती आणि अनिश्चितता जाणवत होती आम्ही मास्क वापरणं हात वारंवार धुणं आणि सामाजिक अंतर ठेवणं हे काटेकोरपणे आम्ही त्या ठिकाणी पाळलं अनावश्यक प्रवास टाळला आणि बाहेरून आलेल्या वस्तू निर्जंतूक केल्या घरात राहून ऑनलाईन काम केलं आणि शिक्षणाला प्राधान्य दिलं जेणेकरून आमचं जे कुटुंब आहे हे कुटुंब सुरक्षित राहील